मला केळझरवरून यवतमाळला जायचं आहे तर मी ॲट ॲटोने गेली ॲटो ॲटोनं गेल्यानंतर मी यवतमाळमध्ये पोचल्यानंतर मी ॲट ॲटोवाल्याला म्हटलं की तुमचे पैसे किती झाले तर ॲटोवाल्याने म्हटलं तुमचे पैसे पाचशे पाचशे साठ रुपये झाले तर मी ॲटोवाल्याला हा प्रश्न केला की तुम तुमच्याकडे सुट्टे आहे का तर ॲटोवाल्याने बोलले नाही तर मी ॲटोवाल्याला बोलले की की बा तुमच्या माझ्याकडे ऑनलाईन आहे तुमच्याकडे ऑनलाईन आहे का तर ॲटोवाल्यांनी बोलले की माझ्याकडे ऑनलाईन नाही आहे तर मग मी म्हटले तुमच्याकडे सुट्टे असेल तर सुट्टे द्या नाही तर मग पाश् सहा पाचशे सहाशे रुपये ठेऊन द्या तर ॲटोवाल्याने बोलले मी सुट्टे बघते